हॅलो हां पल्लवी केटरिंग सर्विसेस का हां मी मी लॉ कॉलेजमधून बोलते आहे कोल्हापुरातून आणि मला माझ्याकडे फ्रेशर्स पार्टी आहे क हां आणि ती त्यासाठी मला थोडे फूड आयटम्स तुमच्याकडे काय ॲवेलेबल आहेत कळू शकतील एज ग्रुप कॉलेज म्हणजे बारावी झालेले आहेत तर त्यासाठी हवं होतं थोडं हा दुपारची आहे हां ब्रंच ब्रंच टाईप पाहिजे कारण जेवण फुल नको आहे मुलं अशी खात नाहीत ते पूर्ण

अजून काही आहे बर्गर किंवा एक्स्ट्रा आणि काही कॉन्टिनेंटल वे वेगळी काही डिश आहे का

हां ठीक आहे कॉलेजची मुलं आहेत तरी शंभरभर होतीलच हां शंभर किंवा दीडशे आणि त्याची म्हणजे क्वांटिटी वर तुम्ही म्हणजे आता पावभाजी समजा मागितली तर ती किलोवर देणार की डीश पर प्लेट लागणार मग ती कशी पावभाजी कशी आहे पर प्लेट ओके आणि बाकी आणि आयटम्स म्हणजे इडली सांबारचे काय रेट आहेत

आणि दोन इडली दोन इडली आणि स इडली काय मीडियम साईड साईज आहे

आणि स्वीट काय देऊ शकता तुम्ही

बरं त्याचे बरं गा गाजराच्या हलव्याची कशी आहे किंमत साधारण बरं पण म्हणजे त्याच्यात किती डिश होतील तरी एका किलोत ओके चालेल मग गाजराचा हलवा एक फिक्स करा आणि पावभाजी आणि हां पावभाजी आणि इडलीमध्ये इड इडलीचा रेट किती म्हणाला तुम्ही चाळीस बरं ठीक आहे मग इडली सांबार पण फिक्स करा आणि हां आणि ते कसं देणार तुम्ही घरपोच म्हणजे त्या डिलिव्हरी नाही आम्ही कॉलेजचा हॉलच आहे आमच्या कॉलेजचा हॉलच आहे शाहूपुरीमध्ये तिथे आम्ही करणार आहे किती एक एक एक डिसेंबरला आहे एक डिसेंबरला आहे हां अकरा साडे अकरापर्यंत तुम्ही तिथे डिलिव्हरी देऊ शकताय ओके ठीक आहे ते मी नंतर कळवते आत्ता हे फायनल करा हां ओके थँक्यू हां बाय हां